हो आमचं स्थानिक वर्तमानपत्र शिक्षण आणि उच्च शिक्षणावर बातम्या प्रकाशित करतं माझं उदाहरण सांगायचं झालं तर मी एक स्थानिक वर्तमानपत्रामध्ये खूप बातम्या वाचल्या त्यातून माझं शिक्षणपण केलं त्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या बातम्या यायच्या आणि काही गणिताचे विषय होते मी बालपणी बालपणी मी त्या गोष्टी खूप आत्मसात केल्या मला अनेक गणितामध्ये अनेक त्र वेळेस मला प्रमेयाबद्दल खूप काही त्रास व्हायचा तो त्रास या स्थानिक वर्तमानपत्रातून दूर झाला मला आठवतं की याचाच वापर करून आम्ही आमची पिढी ही गणितासारख्या विषयामध्ये यश मिळत गेली आजच्या युगामध्ये हे अगदी सहजपणे उपलब्ध झालं आहे स्थानिक वर्तमानपत्रांनी जरी ह्या गोष्टी छापल्या तरीपण मुलं याचा वापर करतील याची शाश्वती देता येणार नाही पण स्थानिक वर्तमानपत्र याची काळजी घेतात शिक्षणविषय आणि उच्चशिक्षणावरती वरील अनेक चांगल्या बातम्या त्या प्रकारे ते लोकं प्रकाशित करतात नांदेडसारख्या ठिकाणी या गोष्टी वारंवार बघायला मिळतात त्यामुळं आज नांदेड हे उच्च शिक्षणासाठी एक माहेरघर बनलेलं आहे त्यामुळं स्थानिक वर्तमानपत्रांचं या इथे बहुमोलाचं असं मल म्हणजे मूल्यांकन त्यानी दिलेलं आहे असं म्हणता येईल